हॅलो मयुरी कापसे बोलत आहेत का तर मी शिवाजी सायन्स स्कूलमधून बोलते आहे ते तुम एक टीचर पॅरेंट टीचर मीटिंगमध्ये तुम्ही आले होते युनिट टेस्ट झाले ना त्याच्यानंतर त्या युनिट टेस्टच्या नंतर मीटिंग आम्ही भरवण्यात येणार आहे आमच्या स्कूलमध्ये तुमच्या मुलाबद्दल आम्हाला तिथे सांगायचं आहे तर तुम्ही येऊ शकाल का त्या पॅरेंट टीचर मीटिंगमध्ये कारण की ॲक्चुअली या संडेलाच येतं आहे ते कारण की विनीतनी त्याचं जे रेकॉर्ड बघितलं तर खूपच लो मार्क आहेत त्याला बाकी सब्जेक्टमध्ये मॅथ्समध्ये पण त्याला खूप कमी मार्क आहे त्याला तुम्ही क्लासेस वगैरे नाही लावले आहेत का त्याचं अच्छा आणि त्याचे क्लासेस मग तुम्ही होमवक वगैरे नाही घेत का त्याचं तुम्ही या टीचर पॅरेंट टीचर मीटिंगला तेव्हा तुम्हाला सगळं त्याचं रेकॉर्डस आणि सगळं गोष्टी तुम्हाला सांगते कारण की आता युनिट टेस्ट फर्स्ट झाली तर त्याच्यामुळे आम्ही पॅरेंट टीचर मीटिंग भरवली आहे तर तिथे सगळेच पॅरेंटस येणार आहे सगळे स्टुडेंटसचे तर तुम्ही पण या तर तुम्हाला कळेल म्हणजे नेक्स्ट युनिट टेस्टमध्ये त्याला प्रॉपर गायडन्स भेटेल आणि तसं तो अभ्यास पण करेल नाहीतर तो सीरियस घेणार नाही ठीक आहे ना मग तुम्हाला जमेल ना पुढच्या संडेला ठीक आहे हां ओके मॅम ठीक आहे ठेवते थँक्यू मॅम